मराठी भाषा ही संस्कृतमधून आलेली आहे पूर्वापार चालत आलेल्या भा संस्कृत भाषेतून मराठी भाषेचा उगम झालेला आहे मराठी भाषा ही वैदिक ब्राह्मण काळात देखील वापरली जात होती त्यातून संस्कृत भाषेतून मराठीचा छोट्या छोट्या वर्णांमध्ये वापर केला जात होता त्याच्यानंतर अक्षरे आली आणि त्याच्यानंतर वाक्य आली त्यातून मराठी भाषा ही खानदेशी वऱ्हाडी वापरली जाते दर बारा कोसावरती गेल्यानंतर मराठी भाषेमध्ये तुम्हाला वेगळे वेगळे आवाज किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरताना तुम्हाला दिसून येईल मराठी भाषा ही आपल्या उत्तर भारतातूनच प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसून येते मराठी भाषेचा इतिहास सांगायचा झाला तर मराठी भाषा वैदिक ब्राह्मण काळातून वापरली जातेच तर आज आपण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात वापरलेली आपल्याला दिसून येते प्रत्येक राज्यामध्ये मराठी भाषेचा वापरा हा होत असतो तसेच प्रत्येक तुम्ही टीव्हीच्या चॅनलवर बघितलं तर बरीच अशी प्रसिद्ध झालेली चॅनेल ही मराठी भाषेतून आपल्याला विकसित होताना दिसत आहेत मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणूनसुद्धा ओळखली जाते मरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बऱ्याच ठिकाणी वापरली जाते आपल्याला साधी बातमी जरी बघायचं झालं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा मराठी भाषा वापरलेली आहे मराठी भाषा वापरत असताना म्हणजे मुलांना त्या भाषेचा विकास व्हावा यासाठी ही भाषा प्रत्येक राज्यामध्ये वापरली जात आहे प्रत्येक राज्यामध्ये शैक्षणिक ठिकानी जसं इंग्रजी आणि हिंदीचा अवलंब केला जातो तसाच मराठीचाही वापर केला जातो त्यामुळं मराठी भाषा ही समजण्या सोपी आहे जिथं मराठी भाषेचा उगम झालेला आहे तिथं ती सोपीच वाटते पन इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या तुलनेत मराठी भाषा ही अवघड आहे पन जो मराठी भाषा ही जन्मजात शिकलेला आहे किंवा जन्मजात ज्याच्या घरी मराठी भाषेचा वापर झालेला आहे तिथे ही मा भाषा तुम्हाला सोपी आणि सरळच पाहायला मिळेल त्यामुळं मराठी भाषा वापरताना कोणत्या काळजा घ काळजी घ्यावी आहे तर मराठी भाषामध्ये तुम्हाला मराठी वाक्य येणं गरजेचं आहे मराठी वर्ण येणं गरजेचं आहे कोणतं कोण कोठे कोणतं अक्षर वापरायचं आहे त्याची मृदू भााषा कठोर व्यंजन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारे स्वर याचा वापर करून आपण मराठी भाषेची अक्षरांची जुळवाजुळव करून आपण मराठी भाषा वापरू शकतो तसेच बऱ्याच फारसी भाषेतून अरबी भाषेतूनसुद्धा मराठीचे काही वर्ण आले अन त्यातून काही शब्द तयार झालेले आहेत आणि तसा असाच हा मराठीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो मराठी भाषा ही अगदी सा साधी सरळ ए आपल्याला पाहायल्या मिळतेे उदाहरणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिज्ञा राष्ट्रगीत जे आहे ते आपण मराठीमध्ये म्हणतो तसेच मराठीमध्ये वेगवेगळ्या कवितासुद्धा आपण सादर करतो मराठी भाषेमध्ये कुसमाग्रजांनी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत पु लं देशपांडेनी बरेच नाटक लिहिलेले आहेत तसेच तुम्हाला सांगायचं झालं तर वि वा शिरवाडकर राम गणेश गडकरी त्याच्यानंतर पु ल देशपांडे अनिल अशा अनेक काही आपले कवी होऊन गेले त्याच्यानंतर लेखक होऊन गेले त्यांनी मराठी भाषेचं अगदी सुंदर असं वर्णन केलेलं आहे पा पांडुरंग आत्माराम तर्खडकर यांनीसुद्धा म मराठी भाषेचे पाणीनी म्हणून ओळखले जातात त्यांनी मराठी भाषेविषय खूप असा आविष्कार केलेला आहे